माही सेवा केंद्रामधून बोलताय का नमस्कार मी प्रतमेश बाबू बोलतोय मी आत्ता सध्या नवीन मुंबईमध्ये स्थलांतर झालेलो आहे तर मला माझं जे पासपोर्ट आहे त्याच्यावर पत्ता अपडेट करायचा आहे तर त्यासाठी मला कागदपत्र कुठले कुठलीही काही जरा माहिती पाहिजे होती तुम्ही सांगू शकता का ओके ठीक आहे सर पत्ता का माझा दोनच मिनटं मी इथून सांगतो आपला पत्ता काय इथला ओके म्हणजे हॅलो हॅलो सर हां मुंबईमध्ये तसं प्रॉपर मुंबईमध्ये नाही मुंबईच्या अलीकडे डोंबिवलीमध्ये हां डोंबिवलीमध्येतर मग मला माझा पत्ता अपडेट करायचा आहे तर मग किती काय काय त्याला डॉक्युमेंट काय काय हं हं हं हं बरं ओके म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड आणि हे हां ओके वीजबिल विजबिल हां ओके चालते सर तर मी काय म्हणतो माझं एक क्वेश्चन होता हे जी प्रोसेस आहे ते किती दिवसात होईल कारण की मला जरा माझ्या एक ऑफिशल कामासाठी लागणार होतं त्यामुळे तरी किती दिवसात होऊ शकते आठ पंधरा दिवस जातील का सर जरा आ पटकन नाही का करू शकणार एक तीन दोन चार दिवसामध्ये नाही का होऊ शकत तर मला ते अर्जंट लागणार होतं माझं एक ऑफिशियल काम होतं होय का बरं टिकए तरी म लवकरात लवकर होऊल आठ दिवसापर्यंत होऊ शकता का कारण की मला ते माझ्या मी जिथे जॉबला आहे तिथे मला लागणार होते ते त्यामुळे तुम्ही आठ दिवसात देऊ शकता का ठीकए चालतय सर मग मी डॉक्युमेंट घेऊन येतो आपला पत्ता मला कळेल बरं बरं ठीक आहे चालतय तेच तर मी कधी येऊ आपल्याला भेटतं तुम्हाला वेळ कधी आहे आत्ता आले तर चालेल का बरं बरं ठीकए चालतंय सर मी एक तासामध्ये येऊन आपली गाठ घेतो ओके सर थँक्यू धन्यवाद माहिती दिल्याबद्दल ओके हां